काय म्हणाले सर

इलेक्ट्रॉनिकमध्ये बघा टी वी आहे वॉशिंग मशीन आहे फ्रीज आहे त्याच्यानंतर ओवन आहे फॅन आहे काय म्हणले सर फ्रीज घ्यायचा आहे का सर आपल्याला चांगलं सर मी सर नेटवर्क येत नाही थोडं नेटर्कमध्ये याल का फ्रीज घ्यायचा आहे का सर तर किती लिटरचं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे सर असं असेल सर एक्याऐंशी लिटरचं एक फ्रिज आहे दोनशे लिटरचं आहे अडीचशे लिटरचं आहे डबल डोअर सिंगल डोअर असं हे आहे सर त्याच्या डबल डोअरचं सर गोदरेजचा आहे एल जीचा आहे त्याच्यानंतर व्हिडियोकोनचा आहे डबल डोअरचं सर एल जीचं आहे एक स्पेशल न काय आपल्याकडे सध्याला त्याची किंमत बघा सर मार्केटपेक्षा आपण तुम्हाला वीस टक्क्याने डिस्काउंटमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हजारला मिळेल सर

सर तुम्ही पूर्ण मार्केट फिरुन या सर सर पूर्ण मार्केटमध्ये तुम्ही जर आमच्या इतका रेट कमी जर वाटलं तर आम्ही तुम्हाला पूर्ण फ्रीजच फ्री देऊन टाकू सर आपल्याकडे रेट सगळंच कमी असतो सर का काय म्हणाले सर

काय म्हणत आहात तुमचं आहे ना सर आहे ना सर नक्की मिळून जाईल तुम्हाला तुम्ही केव्हापण आमच्या दुकानात येऊन भेट द्या तुम्हाला वॉशिंग मशीन आणि फ्रीज दोन्हीपण कमी दरामध्ये चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे देऊ काय म्हणाले सर फी पाच वर्षाची गॅरंटी आहे सर फ्रीजची गॅरंटी तुम्हाला पाच वर्षाची मिळते त्याची

चालतं आहे धन्यवाद सर हो सर येऊ